नमस्कार मी गोविंद पणशीकर हा लावलेला फोन राम भोसले यांना लागला आहे ना तर मी काही वेळापूर्वी ओला या ॲपवरून एक राईड बुक केलेली जाण्याचा लक्ष्मी चौक हिंजवडी येथून पिकअप चं ठिकाण होतं आणि मला जायचं आहे सांगवी फाट्याला तर मी तसं डेस्टिनेशन टाकून सर्च केल्यानंतर मला तुमचं नाव आणि तुम्ही ऑर्डर जे हे करण्यासाठी तुमचं नाव आलेलं आहे तर काही कारणास्तव मी लक्ष्मी चौक येथे नसून थोड्या वेळापूर्वीच मी शिवाजी चौक येथे आलेलो आहे तर शिवाजी चौक हिंजवडी या ठिकाणून मला तुम्ही पिकअप करू शकता का आणि शिवाजी चौकच्या तिथे जे डिमार्ट आहे त्याच्या जरा अलीकडे बाटा शोरूम आहे तिथे मी आहे ॲक्च्युली तर तिथून मला पिकअप करून सांगवी फाटा जो आहे तिथे मला ड्रॉप करायचं होतं तर तुम्ही कृपया तिथे या म्हणजे पाच मिनटं वेळ लागला तरी चालेल पण तिथे या म्हणजे ॲक्च्युली मी लक्ष्मी चौकडून केलेली माझी चुकी झाली पण मी डीमार्टच्या तिथपर्यंत गेलो आहे अंतरही ते कमी होईल म्हणजे उदाहरणार्थ साधारण एक किलोमी एक दीड किलोमीटरचा फरक पडणार आहे पण तरी ठीक आहे मी जे काही तुमचं पेमेंट असेल ते करेन पण हे फक्त त्याच्यात पिकअप लोकेशन आणि ड्रॉप लोकेशनमध्ये पिकअपमध्ये चुकीचं ठिकाण किंवा चेंज झालं आहे आत्ता तर तुम्ही काय कारणास्तव तिथे या म्हणजे पण तिथूनच मी तिथे तुम्हाला ओ टी पी वगैरे जो काय लागेल तो देईल